तुम्ही जनता इलेक्ट्रॉनिक्समधून बोलत आहेत ना आम्ही आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं तुमच्या दुकानातनं आम्हाला टी वी वॉशिंग मशीन फ्रीज आणि ए सी पाहिजे होता हां तर आमच्या घरी सात तारखेची वास्तुशांती आहे तर त्याच्या आधी आम्हाला त्याची फिटिंग करून पाहिजे फिटिंगसाठी तुमच्याकडे माणूस आहे ना ठीक आहे आणि तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस टाकतात का फिटिंगचे

आणि आम्ही फ्रीज वॉशिंग मशीन टी वी आणि ए सी

रेट तुम गोदरेज कंपनीचेच पाहिजे

आणि त्याचे रेट तुमच्याकडं कसे काय

हो गोदरेजचीच हां तुमचे रेट कसे आहेत म्हणजे स्टार्टिंग कुठून आहे

पंचेचाळीस अच्छा ठीक आहे आमचं बजेट तसं सत्तरपर्यंतंचं आहे आम्ही तुमच्या दुकानात येऊन बघू कसं काय वाटते आणि हो उद्या येऊ आम्ही आणि आम्हाला सात तारखेच्या आत फिटींग करून पाहिजे आणि तुमचं डिस्काऊंट कसं आहे

वॉशिंग मशीन

म्हणजे पूर्ण रेटवर का एका वस्तूवर नाही मिळणार डिस्काऊन अच्छा ठीक आहे अच्छा म्हणजे कमी वस्तू मग डिस्काऊंट कमी होऊन जाईल का बरं ठीक आहे आम्ही उद्या येऊ आणि फिक्स करू कोणते घ्यायचे काय तुम्हाला मग आम्हाला सात तारखेचं कार्यक्रम आहे तर तुम्हाला सहा तारखेला आधीच फिटींग करून सगळं रेडी करून द्यावं लागेल हो चालेल ठीक आहे अकरा ते सात दुपारी वगैरे बंद नसते ना ठीक आहे मग उद्या परवाला येऊन जाऊ आम्ही चालेल थँक्यू